खेळामध्ये धावण्यातील प्रामुख्याने प्राविण्य ॲथलिट ॲथलिटिक्स खेळांमध्ये अनिवार्य आहे त्याचबरोबर मॅरेथॉनमध्ये तसेच क्रिकेट खेळताना हॉलीबॉल खेळताना हॉकी खेळताना फुटबॉल खेळताना या सर्वच महत्त्वाच्या खेळांमध्ये त्याचं प्राविण्य अनिवार्य आहे आणि तसेच ट्रेकिंगमध्ये सुद्धा धावण्यामुळे आपले स्नायू मजबूत होऊन त्याच्यात सुद्धा आपण मग मग ते गिर्यारोहण असेल किंबहुना तुम्हाला राज्यस्तरावरील राष्ट्रीय स्तरावरील आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये म्हणजे मग ते क्रिकेट हॉकी फुटबॉल ॲथलीट ॲथलिटिक्स यामध्ये ते प्राविण्य असणे आनिवार्य वाटतं धन्यवाद